मी उच्च प्राथमिक शाळा झुनगडत तिथे पहिली ते सातव्या वर्गापर्यंत होते प्राथमिक शाळेत तिथे छान सर मॅडम असायच्या दररोज अकरा वाजता आमची प्रार्थना व्हायची त्याच्यानंतर कधी शनिवारी दिवशी दूध वगैरे मिळायचं दोन वाजता खिचडी मिळायची छान शिक्षणासोबतच आम्हाला खेळणं बिळणं रांगोळी येथे सुद्धा खेळ व्हायचे लेझिम व्हायची पण आमचे जे सर होते झाडे सर ते गणित शिकवायचे गणिताच्या पिरेडला कधी कधी माझ्या काही मैत्रिणींना मार पडायची मला काही पडत नव्हते कारण की माझा आधीपासूनच गणित चांगलं होतं पण मला इंग्लिश विषय इतका कठीण जायचा का ब सर आले दारात का बापरे असं म्हणजे ना एकदम बी पी वाढल्यासारखं कसं कसं छाती अशी धडधड करायची तेव्हापासून मला लहानपनापासूनच म्हणजे पाचव्या वर्गात इंग्लिश विषय होता सुरुवातीला नव्हता मला एक ते चौथ्या वर्गापर्यंत पण मग पाच वर्गात एकदम इंग्लिश विषय आला आधीपर्यंत मराठीत होतं ते बरं झालं मग विषय इंग्लिश आला तर इंग्लिशचं खूपच भीती वाटली तर ते आतापर्यंत सुद्धा इंग्लिश विषयाची माझ्या मनातच भीती आहे मग चांगलं खेळणं वगैरे आणि त्याच्याच नंतर आम्हाला घोराटचे सर होते ते तेलरांधे सर ते तर इतिहास शिकवत होते ते दारात आले किंवा ज्या दिवशी ते नाही आले शाळेत त्या दिवशी एवढा आनंद व्हायचा का खूप मस्त आम्ही नाही का इकडं प्रार्थना झाली का वर्गातच खूप आनंदाच्या भरात खूप डान्स वगैरे करत होतो आणि खूप गोंधळ वगैरे करत होत आणि ज्या दिवशी ते सर आले का बापरे एकदम शांतताही शांतता आणि त्याच्यानंतर एक दुसरे स सर होते सावरकर सर सावरकर सर मग यायचे बाकीचे दुसरे विषय शिकवायचे पण त्या सरांची तेवढी काही भीती वाटत नव्हती आणि शिक्षणासोबत ते दिवसं खूपच चांगलं होते असं काही खूपच नव्हतं काही टेन्शन वगैरे काही नव्हतं जसं आता आहे तसं बिनधास्त शिक्षण होतं खेळणं बिळणं खेळासोबतच बाकीचे मज् क हे व्हायचे टूर्नमेंट वगैरे व्हायचे त्याच्यात मी सहभाग घ्यायची लंगडी खो खो खेळायला खूपदा गेली म्हणजे ना तालुकास्तरीय खेळ झाले तेव्हा पण गेली आणि जिल्हास्तरीय झाले त्याच्यात पण आणि मला दोनदा माझ्याकडे हे सुद्धा आहे प्रमाणपत्र जिल्हास्तरीय याच्यात मला संगीत खुर्ची त्याच्यातही मिळालं होतं आणि कबड्डीच्या याच्यात पण मला प्रमाणपत्र मिळालं होतं शिक्षणासोबत खेळणं सुद्धा होतं चांगले दिवस होते ते पण त्याच्यानं पुढं जाऊन मग आपण जेव्हा आठव्या वर्गात मी दुसऱ्या शाळेत गेली तेव्हापासून थोडंसं कमी झालं खेळणं बिळणं पण प्राथमिक शाळेत खेळ खेळासोबतच शिक्षणासोबतच बाकीचे आणि आमची नाही का असे म्हणजे ना डबा पार्टी जायची चौकीला म्हणजे वर्षातून एकदा लहानपणी आम्हाला सर्व सर काही सर मागं काही सर पुढं आणि काही मधात असे बिलकुल आम्हाला लाईनच लागायची आमच्या गावामधून चौकी एवढं लांब होतं पण मस्त चौकीला फिरायला न्यायचं मस्त सोबत असं आपल्या घरून टिफिन वगैरे घेऊन जायचं सगळे सर वगैरे ते काही आणत होते मग आम्हाला म्हणत होत का तुम ज्यांनी ज्यांनी पराठे आणले आणा आमच्याकडे कोणी मसाले भात आणला आणा आमच्याकडे सर मग सरांना द्यायचं मजा येते दिवसं खूप चांगले होते